हो ग्रामीण भागामध्ये तसे शहरी भागामध्ये भरपूर सारे बचत गट चालतात बचत गटामुळे त्यांना रोजगार महिलांना मिळतो ते त्यांच्या बचत गटामध्ये जे पैसे जमा होतात त्यानुसार जे गरजू व्यक्ती असते त्याला ते लोन देतात त्याच्यामुळे तिच्या जी इमर्जन्सीची काही गरज असेल ती भागवली जाते आणि त्याचप्रकारे काही रोजगार अवलेब करायचा असेल काही उद्योग धंदा टाकायचा असेल जसे पापड बनवणं झालं लोणचे मसाले बनवणे झाले किंवा कुठला पण साड्यांचा विणकाम झालं कुठल्या दुसऱ्या पद्धतीचं विणकाम झालं परत काही दागिने बनवण्याचा व्यवसाय आणि ह्यापासून ह्या महिलांना ज्या घरी असणाऱ्या महिला आहे त्यांना रोजगाराचं खूप चांगली संधी मिळवून देत मिळवून देत असते आणि बचत गट हे प्रत्येक एरियामध्ये गावात तर आहेच आहे पण शहरामध्ये सुद्धा प्रत्येक एरियामध्ये बचत गट स्थापन केलेले आहे आणि त्या त्यानुसार ते लोकं त्यांच्या गरजेनुसार ते ते उद्योगधंदे पण चालू केलेले आहेत